नमस्कार पीयुष काकडे बोलतो आहे हां प्रॉब्लेम काय झाला आहे तुमच्या वेबसाईटवरनं मी एक ऑनलाईन जीन्स पाठवली होती हां ऑनलाईन जीन्स मागवली होती हां हां आणि कसं झालं आहे की ऑनलाईन जीन्सची साईज मला जी अपेक्षित होती ती मिळाली नाही त्याच्याहून जरा एक दोन साईज लहान मिळाली तर काय करता येईल मला

नाही नाही नाही अहो मी मागवली होती साईज प्रॉपर टाकली होती सगळं व्यवस्थित होतं वाटल्यास तुम्ही तुमच्या वेबसाईटला जाऊन माझी इन्फॉर्मेशन चेक करा सगळं व्यवस्थित टाकलं होतं मी हां नाही नाही आता काय करायचं आहे मला ती ऑर्डर करायची रद्द मला काही ती आता जीन्स सध्या मला त्याची गरज नाही आहे नाही नाही नाही अहो गरजच नसेल तर घेऊन काय करणार ना मी हां तर त्या ऑर्डरची मला काय गरज नाही आहे मी तुम्हाला जेव्हा मी दे मी जेव्हा तुमच्या वेबसाईटला चेक करीनच तेव्हा म ऑर्डर करीन जेव्हा मला गरज असेल तेव्हा हां मग काय माहिती सांगावी लागेल नेमकी माझी हां माझं पूर्ण नाव पीयुष काकडे हां पॅन्ट ब्ल्यू डेनिम जीन्स हां आणि पा मागवली होती दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस दहा ऑगष्ट दोन हजार चोवीसला मागवली होती हां आली मला काल तेरा ऑगष्ट दोन हजार चोवीसला हा त्याची साईज आली मला चौतीस जी मला हवी होती एकोणचाळीस हां हां नाही ऑर्डर कॅन्सलच करा आणि त्याच्या रिप्लेसिंगला पण मला काही नको आहे बरं बरं ठीक आहे तरी परत मला पैसे कधी मिळतील त्याचे बरं बरं तुम्ही व्हॉट्सअपला हाय टाका ओके नाही नक्की टाका कारण माझे पैसे मला परत हवे आहेत आणि ऑर्डर पण कॅन्सल करायची आहे बरं बरं चालतं आहे चालतं आहे तरी मला कधीपर्यंत मेसेज येईल तुमचा संध्याकाळपर्यंत ठीक आहे ठीक आहे चालतं आहे धन्यवाद